हो हो हो बरं बरं कुठं कुठं जायचं आहे

हो हो हो हो बरं किती जण आहे तुम्ही बरं किती दिवसासाठी जाणार आहेत मग

ठीक आहे तुम्हाला मोठीच गडी लागेल न मग दहा जण म्हटलं तर ठीक आहे तीन दिवस राहणार की चार दिवस मग चार दिवस तर तुमचे चार दिवसाचे तीस हजार होतील मॅडम अमरावतीहून जाणार आहे न तुम्ही

तीस हजार होतील तुमचे चार दिवसाचे हो हो ॲडजस्ट मॅडम मी तसेच तुम्हाला आधीच कमी सांगितले कारण की मुंबईला जाताना नाके वगैरे फाडावं लागतात हं नंतर डिझेल तुम्हाला मुंबईत गेल्यानंतर हाजी अली न्यावं लागी तिकडे महालक्ष्मी मंदिर न्यावं लागिन बरोबर ना तर सहल म्हटलं तर तुम्ही फिरसालच न हे गाडी तर एका जागेवर उभं राहणारच नाही ना पस्तीस हजार मी खूप कमी सांगितले तुम्हाला हो ए सी ए सी गाडी आहे ना म्हणून पस्तीस हजार सांगितले ना

उद्या ठीक आहे ना उद्या किती वाजता येऊ सांगा तुम्ही ठीक आहे दुपारी तुम्ही कॉल करा मला किती म्हणजे मला सांगून द्या की तुम्ही आता या म्हणून कॉल करून देजा मला ठीक आहे उद्याला ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग पस्तीस हजार डन अं ठीक आहे ठीक आहे